हॅलो जितेंद्र काल तुम्ही फोन केला होतात मला तुम्हाला काहीतरी माझ्याशी बोलायचं होतं कुठल्या विषयाबद्दल मला कळेल का

मग पण आपल्याकडे दहा वाजता आपली ऑफिसची वेळ आहे तर तोपर्यंत पण पोहोचणं तुम्हाला कधी शक्य होत नाही का काय काय वेळा हां म्हणजे आपलं खरं म्हणजे ऑफिसचे आपल्या नियम असे आहेत की दहा ते सहा आपलं ऑफिसची वेळ आहे पण तुमच्या विनंतीचा विचार करू आम्ही मी थोडं माझ्या वरिष्ठांशी पण बोलीन याबद्दल कारण तुमच्या बाजूने म्हणजे ठाणा आणि कल्याण या दिशेने येणारे आणखी पण आपले चार पाच आहेत कर्मचारी की ज्यांनी मला हीच विनंती केली होती तर त्याच्याबद्दल आपण एक सगळ्यांना मिळून काय सोयीचा मार्ग होईल तो नक्की काढूया त्याबद्दल मी माझ्या वरिष्ठांशी पण बोलते आणि मग तुम्हाला सांगते शक्य तेवढं तुमचीही सोय होईल ऑफिसचं काही नुकसान होणार नाही आपलं काम व्यवस्थित वेळेत पूर्ण होईल या सगळ्याची आपल्यावर जी जबाबदारी आहे ती आपण सगळे मिळून पार पाडू याच्यासाठी काय करता येईल मी नक्की प्रयत्न करीन आणि तुम्ही पण तुमच्याकडून प्रयत्न करा की ऑफिसमध्ये याल आपल्या कार्यालयात तुम्ही आलात की काम चोख होईल आणि जेवढे आपले तास आहेत तुम्हाला यायला उशीर झाला तर तुम्ही जसं म्हणालात मी थोडंसं नंतर बसून माझं काम पूर्ण करीन तेवढे तास भरून काढीन तर ते मात्र तुम्ही नक्की पूर्ण करा तुमची ती जबाबदारी बरं बरं

चालेल नक्की विचार करूया आणि या संंबंधी काय चांगलं तुमच्या आणि आपल्या कार्यालयाच्या फायद्याचं होईल ते नक्की करूया धन्यवाद